नागपूर जिल्ह्यातील हवामान एकदम गरम आहे गरमीमध्ये गरमीमध्ये पंचेचाळीस डिग्री तापमान असते त्याच्यामुळे लोकांची तब्येत खराब होत असते हवाही येत असते पण गरम येत असते त्याच्यामुळे लोकांची तब्येत खराब होत असते लोकं दवाखान्याम मध्ये ॲडमिट असतात संडास उलटी असा प्रॉब्लेम होऊन जाते ऋतू चेंजेस होत असतात म्हणा पावसाळ्यात खूप पाऊस आल्यामुळे लोकांनाही त्रास होत असते पण थंडीमुळेही खूप थंडी लागल्यामुळेही खूप त्रास होत असते